माझ्या गावात पाण्याची आजपर्यंत कसलीच कमतरता भासली नाही माझ्या गावामध्ये नदी नाले ओढे धरण ह्या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत गावामध्ये सुरेख अशी पाईपलाईन आहे त्यामुळे पूर्ण गावाला व्यवस्थितरित्या पाणीपुरवठा केला जातो नळांची व्यवस्था आहे त्यामुळे गावातल्या बाबतीत जे स्रोत आहेत हे अतिशय चांगल्या प्रकारे आहेत गावाच्या बाजूलाच धरण असल्या कारणाने त्या धरणावरून गावातल्या विहिरींना पूर्णपणे पाणी असतं त्यामुळे गावातल्या विहिरी ह्या चोवीस तास चालतात अतिशय पाणी असल्या कारणाने गावामध्ये विविध शेतामध्ये शेतीमध्ये पाणी पुरवठा केला जातो शेतीतल्या पाण्यातही कसलीही कमतरता भासत नाही त्यामुळे पिकांचं उत्पन्नही अतिशय चांगल्या प्रकारचं असतं केळी ऊस अशी विविध पिकं ही पाणी चांगलं असल्याकारणाने त्या ठिकाणी घेतले जातात आणि हे पाणी वर्षभर असल्याकारणाने सर्वच शेतकरी वर्ग हा अतिशय आनंदी असतो काही बऱ्याच ठिकाणी शेतीला पाणी नसतं परंतु आमच्या गावामध्ये पाण्याची कमतरता नसल्याकारणाने शेतीतली पिकं अतिशय चांगल्या पद्धतीची येतात त्याचबरोबर गावात पाणी स्वच्छ आणि चांगलं असल्या कारणाने आरोग्याच्याही कोणत्याही गोष्टी कमतरता भासत नाही अतिशय सुरेख आरोग्य गावामध्ये ह्या पाण्यामुळे आहे कोणतेही आजार गावामध्ये ह्या पाण्यामुळे होत नाही अतिशय गोड असं पाणी असल्या कारणाने कुठूनही बाहेरून पाणी विकत आणण्याचा प्रश्न गावासाठी आजपर्यंत झालेला नाही हे स्रोत वर्षभर चालतात पाऊस चांगला होत असल्या कारणाने आजूबाजूच्या धरणांमधून पाणी सर्व गावांना पुरवलं जातं शेजारी पण धरणं आहेत शेजारच्या गावांनाही ते पाणी जातं आणि अशा पद्धतीने गाव समृद्ध आहे त्यामुळे पाण्यात कोणतीही कमतरता गावामध्ये भासत नाही गोड पाणी असल्या कारणाने कोणतेही आजार होत नाहीत अशा पद्धतीने गावात पाणी वर्षभर पुरत असते